हॅलो हो हो आपण कोण

हां हां शोर वाय नॉट बोला ना

ओके ओके हे सिमटम्स तुम्ही स्वतःच्याच माइंडला तुम्ही सांगताय की तुम्ही तुमच्या माइंडला स्वतःच कमांड देताय की मला लोननस फील होत आहे माझ्याकडे होणार नाही तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस करा तुमच्या रुटीनमध्ये बदल करा किंवा तुम्ही जे सकाळी जरा लेट उठत असाल तर लवकर उठा एक्ससाईज करा स्वतःसाठी एक टाईम द्या म्हणजे तुम्हाला एक वीकेंड ऑफ कोर्स मिळतो त्या विकेंडला तुम्ही नेचरमध्ये फिरा किंवा ट्रॅव्हलिंग करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलसोबत फिरा ज्याने तुम्हाला जास्त करून असं भारी फील होईल किंवा असं एकदम मोकळं वाटेल असं टाईप तुम्ही ॲक्टिव्हिटीज करायला सुरवात करा तुमची हॉबीज पाळा तर आम्ही तुमचं थोडंसं आहे किंवा तुमचं जे माइंड ज्या वेनी चाललंय ते थोडंसं डायवर्ट होईल आणि तुम्ही थोडंसं पॉझिटिव्हिटीकडे जाल तर तुम्ही म्हणताय रात्री झोप येत नाही रात्री झोप येत नाही कारण का तुम्ही विचार करता तर विचार करता कारण का तुम्ही तुमचं माईंडलाच कमांड करताय की हे असं होत आहे आणि हे असंच होत राहणार आहे तसं नसतं ना अफकोर्स त्यात पिरेड असतो त्या पिरेडपर्यंतच ही गोष्ट होईल तुम्ही स्वतःच तुमचं माइंड थकून जाईल की बस्स आता मला जास्त विचार नाही करायचा हो की नाही त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं एक्ससाइजकडे लक्ष द्या योग करा किंवा क्लाईम्बिंग करा तुम्हाला जे आवडतं ते करा फक्त स्वतःच्या हॉबीजमध्ये स्वतःच्या मध्ये वेळ घालवा ना की अशा गोष्टींचा विचार करा

हो हो मिळेल ना काउन्सिलिंग सेशन्स तुमचे घ्यावेच लागतील कारण का तुमचे सिमटम्स पाहता तरी वाटत आहे तर टायमिंग आहे ते हां हो शूअर मिळेल तुम्ही दुपारच्या टायमिंगमध्ये येऊ शकता ओके ठीक आहे मग तुम्हाला एक मी टू आर्स देईल प्रॉपरली आपण तेव्हा तुम्ही तुमच्या अजून काही प्रॉब्लेम्स असतील किंवा अजून काही असेल तर तुम्ही शेअर करू शकता मी तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन द्यायला मदत करेल येस येस थँक्यू येस टेक कॅर